मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे आणि नेहमीच मला या भाषेचा अभिमान आहे आणि राहिल आणि मी आजूबाजूच्या माझ्या मुलांना माझ्या मित्र मैत्रिणींना सर्वांनाच मराठी बोलण्याचाच आग्रह करीन आणि मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी मी म विविध पुस्तकं वाचेन मराठी भाषेचे आणि लोकांना जागृत करेन मराठीमध्येच बोलण्यासाठी आणि मराठीचा अभिमान बाळगण्यासाठी आणि त्याच्या त्याबद्दल खूप लोक प्रयत्नही करत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये सहभागी घ्यावा असं मला वाटतं आणि सध्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त हे प्रचार करण्याचा प्रयत्नही केला जात आहे फक्त मराठी भाषा दिनानिमित्तच नाही इतर वेळेसही मराठी भाषेला जास्तीत जास्त प्रमाणात बोलण्याचा प्रोत्साहित करण्याचा विचार सर्वांनी करावा आणि ह्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जावेत साहित्य संमेलने म्हणा ते तर असतातच त्याच्यामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रचार होतो